नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्य अस्पताल आहेत खूप सारे आहेत जसे आय जी सी एम झालं मेयो मेडिकल झालं कुणाल हॉस्पिटल झालं एल्सेस झालं छोटे कॉस्पेट झालं याच्यामध्ये चांगला इलाज होते कोरोनामध्ये या हॉस्पिटलमध्ये लोकांना खूप खूप सहायता केली कारण जेव्हा लोक आजारी पडले असते तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जागा नसते पण आय जी सी एममध्ये मेयो मेडिकलमध्ये खूप जास्त सरकारनं स्पेशल केस स्पेशल केसेससाठी स्पेशल वॉर्ड दिले असते त्यांची जी मेडिकल आहे आणि नागपूरमध्ये जे मेडिकल स्टोर्स आहेत त्याचे प्राईस पण खूप कमी आहे जसे जर तुम्ही मेयो मेडिकलमध्ये जर आपण जसे मेड मेयो मेडिकलमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त इं बाहेरचे जे मेडिसीन त्याच्यासाठी पैसे द्यावे लागते अजून एक रुपया नाही लागत त्याच्यामध्ये पूर्ण फ्री इलाज होतात फक्त आपल्याला एक कार्ड बनवावं लागतं बी बी पी एलचं त्याच्यावर आपला इलाज फ्रीमध्ये होतात जे महाग मेडिसीन आहे जे आपल्याला आउटसाईड जे प्रिमायसेस मेडिकल प्रिमायसेसच्या बाहेरचे हे मेडिसीन्स आहेत फक्त त्याच्यासाठी पैसे द्यायला लागतील नाहीतर पूर्ण सोप्पं आहे आणि फ्री आहे